होय ग्रामीण भागातील स्थानिक कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या व्यवसाय स्थापना करण्यात आले आहेत जे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देतात काही महत्त्वाच्या व्यवसाय पुढीलप्रमाणे पहिली कृषी पुरवठा दुकान ही दुकान बियाणे खत औषधी शेतीसाठी लागणारे उपकरण व साधन पुरवतात शेतकऱ्यांना योग्य वेळे योग्य वेळेवर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि याचे मुख्य उद्दिष्ट असते पशुधन पुरवठा दुकान या दुकानामधून जनावरांचा चारा औषधी ल लसी आणि देखभाल साहित्य मिळते दु दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करण्यासाठी ही दुकाने अत्यंत उपयोग ठरतात तिसरं आहे शेती शेतकरी बाजार श शेतकरी थेट ग्राहकांशी संपर्क साधून आपले उत्पादन विकू शकतात यात दलालांचा हस्तक्षेप कमी होतो आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो कृषी पर्यटन व्यवसाय यामध्ये पर्यटनांना शेती ग्रामीण जीवनशैली आणि पारंपरिक पद्धतीचा अनुभव देतो देता येतो यामुळे शेतकऱ्यांना पूरक तत् उत्पन्नाचा स्त्रोत मिळतो कृषी करार सेवा काही खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांनी करार करून त्यांच्या उत्पादनाची खरेदी निश्चिती करतात बियाणे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन ठ पुरवतात यामुळे बाजारपेठाची अनिश्चितता कमी होते हे व्यवसाय ग्रामीण भागात नवी बा ग्रामीण भागात नवीन रोजगार निर्माण करतात स्थानिक अर्थव्यवस्था साक्षात करतात आणि शेती शेतीतील एक व्यावसायिक रूप देतात असे माझे मत आहे